नमस्कार मी सुवर्ना कुलकर्नी बोलते हे बी एस एन एल ऑफिसचा नंबर आहे ना हां मला तुमच्याशीच बोलायचं आहे परवा झालेल्या पावसाने पावसामुळे वारं वावदान सुटल्यामुळे आमच्या लँडलाईनच्या वायरचे नुकसान झालेले आहे तरी तुम्ही त्वरित येऊन वायरिंगची दुरुस्ती करावी लँडलाईन सेवेमध्ये ल लँडलाईन सेवेमध्ये व्यत्यय आला आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे फोन चालू नसल्यामुळे सगळ्याच कामाचा खोळंबा होतो तरी तुम्ही त्वरित मदत करावी तुमच्या लोकांना पाठवून माझे लँडलाईन दुरुस्त करून द्यावे वाऱ्यावावदानामुळे हा प्रकार घडतच राहतात ते मी समजू शकते परंतु मला तुमचे सहकार्य हवे आहे त्वरित तुम्ही तात्काळ माझी विनंती मान्य करावी धन्यवाद